हॅलो मी स्वराज कारंडे बोलतो आहे सांगलीमधून बोलतो आहे सांगलीमधून बोलतो आहे आम्हाला आमचे बटाटे आमचे एक शंभर किलो आहेत आणि कांदे एक दोनशे किलो आहेत असे आम्हाला विकायचे आहेत आमचं असं मार्केट आहे सांगलीमध्ये आम्ही सांगलीचंच आहे सांगलीमधलंच आहे प्रॉपर आम्हाला ते आमच्याकडे आत्ता स्टॉक जास्त भरपूर आहे त्यामुळे तो आम्हाला विकायचा आहे तुम्ही घ्याल का तो नाही आता ह्या महिन्यातलाच आहे नवीन माल आहे सगळा हां मग तुम आम्हाला तो विकायचा आहे मग तुमचा कांद्याचा रेट कसा आहे बरं बरं मला तुम्ही पत्ता तुमचं सांगाल का म्हणजे आम्ही आमचे माल घेऊन येतो तिकडं बरं बरं आम्हाला काय कशी जाणार तुम्ही सांगा आम्हाला एक शंभर किलो कांदे आहेत आमचे हां तुम्ही रेट कसं लावाल

अठरा रुपये किलो का पर किलो बरं बरं आणि बटाटे कसे आहेत बटाटे कसे आमचे एक दोनशे किलो बटाटे आहेत बरं बरं पर किलो ना बरं बरं बरं बरं तुम्ही मला तुम्ही मग सांगली मार्केटमध्ये असता ना तुम्ही तुमचे पूर्ण नाव काय साहिल कांबळे साहिल कांबळे का बरं बरं बरं बरं मग तर सांगलीचा सांगलीचा बाजार कधी असतो आहे कधी

मग मी तुम्ही तिथं सकाळी साडेसातला का चालेल चालेल मी येतो तिथं अजून प आमचे आहेत भाज्या दुसऱ्या पण आहेत ते पण बघू तेव्हा आपण भेट ठरवू चालेल चालते हां काय म्हणाला हॅलो हां हां तेव्हा येतो मग आज आहे सोमवार परवा दिवशी येतो मग बुधवारी तुमचं असतं आहे ना तिथं चालेल बुधवारी मग एक तो सकाळी साडे सात वाजता आणि आल्यावर तुम्हाला हां हां रेट पण तेव्हा करू आपण बोलु तेव्हा काय होतं आहे ते हां चालेल ठेऊ का हां